काय नाही बा स्वयंपाक करून राहिली जेवण व्हयाचंच आहे पुरणपोळी बनवतो ना चौदा एप्रिलचा सण चांगला आहे तर बनवावीच लागेल ना पण पण डाळ शिजवायची आणि त्याच्यात साखर टाकायची आणि मग आटा चुरायचा आणि मग पोळी करायची आणि त्याच्यात भरायचं असतं ते करायचे मग

हो ना हो ना हो येतो ना बाकी तर काही नाही आता आता बा वेगळं तयारी करणं हं पाहुणे आले बहीण आली भाऊ आला आई आली हं या या घरी यायचं म्हटलं यात्रेला नाही आली बिचारी पैशाचं जरा हे होतं ना

वावरातली कामं झाली आता आता गहू आला घरी हरभरा आला घरी मग आता काही कामं नाहीत नाही आता काही नाही आता सोयाबीनशिवाय काय आहे आता सोयाबीन हो ना सोयाबीनला भाव नाही महागाई तर लईच आहे हा आता लग्नाचं टेन्शन काय करावं महागाई लई आहे पुरणपोळीचा बरं घरीच येईन ना मग हो घरी येईन सांगीन मग